काळाबरोबर मराठी विकसित कशी झाली आहे म्हणजे की शिक्षणात पूर्वी म्हणजे मराठी मीडियमच्या शाळा जास्त असल्यामुळे की मराठी अशी विकसित झाली आहे त्याचप्रमाणे आता दर्जेदार नाटकं येतात लायब्ररीज आहेत चांगले चांगले साहित्य संमेलनं होतात त्याच्यामुळे मराठी पुष्कळ त्याचा प्रसार होतो आहे महाराष्ट्रातच आहे बेसिकली आणि महाराष्ट्रातही विकसित ह्याच दृष्टीने झाली आहे की मातृभाषेत शिक्षण असावं असं पण सरकारचा एक नियम आता येतो आहे त्याच्यामुळे पण मराठी बऱ्याच जणांना आता जास्त वाचावंसं वाटतं बोलावंसं वाटतं लिहावंसं वाटतं बऱ्यापैकी कविता आणि निबंध शोधनिबंध मराठीत लिहायला लागले आहेत तरी पण त्याच्यात बदलाबद्दल जर तुम्ही काही विचारत असाल तर बदल असे झाले आहेत की इंग्लिशचा पगडा तसाही उच्च शिक्षणासाठी इंग्लिशच इंग्रजी भाषाच वापरल्यामुळे इंग्रजी शाळांचं पण प्रमाण वाढलं आहे आणि इंग्रजी माध्यमातून पण बोलायला लागली आहेत त्याच्यामुळे बोलीभाषेमध्ये मराठीच्या बोलीभाषेत इंग्लिश शब्दांचा खूप वापर केला जातो जसं की म्हणजे अशिक्षित लोकांनासुद्धा समस्या हा शब्द वापरता नाही येत ते विचारतात काय प्रॉब्लेम आहे आणि टेन्शन नका घेऊ असा हा हे असे शब्द ते वापरायला लागले आहेत की जे त्यांना वाटतं मराठीच आहे त्याच्यामुळे असला हा थोडासा मराठीत बदल होतो आहे कारण इतर हिंदी आणि इंग्लिश शब्द मराठीत वापरताना दिसतात आहेत कारण इतर लोक पण महाराष्ट्रात जास्त यायला लागले आहेत इतर स्टेटमधले त्याच्यामुळे पण मराठी थोडंसं बदलतं आहे